मी काम करत असताना मला एक प्रोजेक्ट सबमिट करायचा होता आणि त्याची डेडलाइन जी होती ती पंधरा दिवसांची होती तर मी काम करतकरत मी ऑलमोस्ट जवळच पोचलेली होती परंतु त्यामध्ये माझं बरंच काही काम राहून गेलेलं होतं अपूर्ण तर ते करण्यासाठी मला डेडलाइन अगदी जशीजशी माझ्याजवळ येत होती तसंतसं मला खूप टेन्शन येत होतं खूप विचार वाढत होते माझे की मला हे कसं पूर्ण करता येईल तर मी रात्रंदिवस जागून मी माझं काम पूर्ण करण्याकलेकडे पूर्ण लक्ष दिलेलं आणि मन लावून मी माझं काम करून घेतलेलं त्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली मी माझे जे सिनियर होते त्या सिनियर लोकांचंसुद्धा मी विचारविनिमय केलेला त्यांच्याशी त्याच्यानंतर त्यांचं जे काही मार्गदर्शन मला मिळालं त्याच्यानुसार मी माझं काम पूर्ण केलेलं आणि माझ्या काम पूर्ण करण्यासाठी मला जे माझे सिनियर होते त्यांनी मला खूप मदत केलेली होती आणि मी यासाठी खूप मी रात्रंदिवस मेहनत घेतलेली होती आणि हे सगळं काम करण्यामध्ये डेडलाइन पूर्ण व्हायच्या आधीच एक दिवस आधीच मी माझं काम अगदी चोखपणे पूर्ण करून दिलेलं होतं तर हे सगळं सांभाळत असताना मला खूप त्रास झालेला होता आणि खूप प्रसंगामधून मला जावं लागलेलं होतं आणि सगळ्या मी कठीण प्रसंगामधून जाऊन मी माझं काम अगदी वेळेच्या आतमध्ये मी पूर्ण करून दिलेलं होतं